मी माझ्या लहानपणी विविध प्रकारचे खेळ खेळायचे त्याचे उदाहरणार्थ लपाछपी हात लावणे पकडनापकडी बरफ पानी असे विविध प्रकारचे खेळ मी माझ्या मैत्रिणीसोबत खेळायचे त्याचे नियम म्हणजे अशी की लपनछपन खेळताना आम्ही टीम करायचो एक गट गट अ आणि गट बी त्यामध्ये एका गटावर राज्य असायचा ज्या गटाला जी दुसरी गट लपलेला आहे त्याला शोधायचे असायचे त्या नंतर आम्ही गटनुसार राज्य द्यायला जायचो व दुसऱ्या गटातील जो व्यक्ती पहिले सापडला त्याच्यावर दुसऱ्या राऊंडमध्ये राज्य असायचे हा आमचा लपाछपीचा नियम होता त्यानंतर आम्ही बरफ पानी खेळायचो बरफ पानी खेळताना एका व्यक्तीवर राज्य असायचे त्याला जे व्यक्ती त्याला सापडे त्याला हात लावून बरफ करायचे असायचे त्यानंतर बरफ झालेल्या व्यक्तीला दुसरे व्यक्ती खेळता खेळता पाणी करायचे पाणी केल्यानंतर तो व्यक्ती दुसऱ्यांदा पुन्हा धावू शकत होता बरफ पानीमध्ये आम्हाला खूप मज्जा येत होती त्यानंतर आम्ही गोट्यांचा गेम खेळत असत खेळत होतो वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आम्ही जे चिखल गोटे असायचे ते जमा करायचो आणि त्याचे वेगवेगळे प्रकारचे आम्ही खेळ बनवले होते ते खेळायचो जो व्यक्ती चांगला गोट्यांचा खेळ खेळेल त्याला पहिला क्रमांक जो ज्याचं दुसरं जो दुसऱ्यांदा चांगला खेळेल त्याचा दुसरा क्रमांक असे आम्ही त्यांना क्रमांक द्यायचो त्यानंतर आमचे खेळ म्हणजे शाळेत आम्ही डबा ऐसपैस खेळायचो त्यामध्ये एक डबा दूर फेकून ज्याच्यावर राज्य असायचा तो धावत त्याला वापस आणायचा व एका ठिकाणी उभे राहून त्या डब्यावर पाय ठेवून असायचा व त्या डब्यावर पाय ठेवून असतानाच त्याला दुसरा जे खेळणारे मित्रमैत्रिणी होते त्यांना शोधायचे असायचे ते लपलेले असताना व त्याला ते मित्रमैत्रिणी सापडल्यानंतर त्या डब्यावर पाय ठेवून डब्या ऐसपैस असे म्हणा लागत होतं त्यानंतर असे हळूहळू सगळे व्यक्ती आऊट होत जात होते व लास्ट जर कोणी येऊन त्या डब्याला पाय मारून तो डबा साईड केला तर डबा ऐसपैस व्हायचा आणि ज्याच्यावर राज्य असायचं त्याला ते राज्य पुन्हा द्या लागत असे अशाच प्रकारचे लहानपणी आम्ही विविध खेळ खेळत होतो आणि खूप मज्जा करत होतो त्यापैकी अजून एक खेळ म्हणजे आम्ही घरी बसल्या बसल्या चौवाष्टा खेळत होतो त्याचे चार चारजण हा खेळ खेळता येतो त्याच्यामध्ये चार गट असतात प्रत्येकाला कवड्या कवड्या फेकून नंबर्स काढायचे असतात व त्यांचे जितके अंक पडले तितके घर चालत चालावे लागत होते त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे घरं राहत होते जिथे आपल्या जे गोट्या राहत होते तर सेफ राहत होत्या व जर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीनी मागून त्यांच्या गोट्या आणून जर त्या घरामध्ये आपल्याला आऊट केलं तर आपल्याला पुन्हा तो गेम पुन्हा सुरू करावा लागत असे असे चौवाष्टाचे नियम होते